मी ना स्पॉटीफाय वापरलं आहे आणि आता बी मी वापरतो तर स्पॉटीफायमध्ये काय होते की बढिया जिथे जी ऑनलाईन राहून डायरेक गाणी आपण ऐकू शकतो त्याच्यामधे तसं ते जास्त कठीण नाही त्यात डाऊनलोड करायची जरुरत नाही पडे त्याच्यामधे हा डायरेक्ट फक्त एक प्रॉब्लेम जाते त्याच्यामधे की जेव्हा नेट स्लो रहाते इंटरनेट स्लो होते तेव्हा तिथं गाणी लटकून जाते तिथं थोडंशी प्रॉब्लेम होते मग तिथे तसाही डाऊनलोडचाबी ऑप्शन राहते तर गाणं डाऊनलोड करूनही ऐकता येते पण ते जेव्हा ऑनलाईन गाणी ऐकणं थोडंं सोपी जाते तर आपल्या मोबाईलची स्पेसही तिथे लागत नाही